शेतीबद्दल बोलायचं म्हटलं तर बघितलंच असेल तर आपण एक कृषीप्रधान देशात राहणारे रहिवासी आहोत आणि शेत म्हटलं तर माझ्या मनात एव मनात येणारा किंवा डोळ नेत्रांसमोर उभा राहणारं एकच दृष्य असतो हिरवेगार हिरवंगार रान त्यात वाहणाऱ्या वाऱ्यासोबत डोलणारे ते गवत बांधांवर असलेल्या आंब्याचे चिंचांची झाडं त्यावर बसलेली पाखरू आणि बांधांवर असलेल्या सुंदर रंगीबेरंगी फुलं जे वाऱ्यासोबत आपलं वाऱ्यासोबत वेगळ्याच धूनमध्ये डोलत असतात आणि खळखळणारे खळखळणाऱ्या पान पाण्याचे ओढे आणि विहिरी त्या विहिरीत विहिरीतून डराव डराव करत असणाऱ्या बेडकांचा तो आवाज असं सुंदरसं निरागससं चित्र माझ्या डो नेत्रांसमोर उभं राहत असतं आणि शेतीविषयी आणि शेतीविषयीची आवडती बाब म्हणायचं म्हटलं की आपण शेतात

कामाला हातभार लावत असतात ते काम किती कष्टाचं का नाही असो अतिशय गोड आणि मनोरंजकदायी वाटतं आणि ते काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही दुपारचं जेवायला बसता आणि त्या त्या जेवणात असं काही चांगलं पंचपक्वान्न जरी नसेल फक्त एक भाकर आणि सोबत चटणी जरी मिळाली तुम्हाला तरी जी जी ते खाण्यात जे आनंद असतो ते मला तरी स्वर्गीय आनंदापेक्षाही जास्त चांगलं मोलाचं वाटतं आणि ज्यावेळेस तुम्ही शेतात काम करून घामाने लदबद असं दमलेले असतात आणि अलगद बांधात बांधांवर लावलेल्या फळांच्या झाडांखाली येऊन जेव्हा तुम्ही एक झोप घ्यायचं म्हणता आणि जो तो एक थंडगार वा वारा तुमच्या अंगाला स्पर्श करतो तेव्हा जे आनंदाचा प्रसंग घडून येतो ते कुठेही किंवा कितीही महागड्या ए सी कुलरच्या वाऱ्यांपेक्षाही तो सह चांगला सहवासी हा सहवास असतो असे मला वाटते

ज्यावेळेस तुम्ही पिकाला पूर्णपणे तयार झालेलं बघतात तुमच्या शेतामध्ये तेव्हा तुम्ही केलेली मेहनत तुम्ही दिलेल्या तुम्ही दिलेला वेळ आणि तुम्ही केलेले घे त्या गोष्टीसाठी घेतलेले कष्ट या सगळ्यांचं सार होतं आणि व्य तुमचं जे डोलणारं पीक तुम्ही तुमच्या नेत्रांनी पाहता

त्याचं व्याख्यान करू शकत नाही असा तो अगदी गगनात मावेनासा आनंद असतो आणि हाच आनंद जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या किंवा शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर बघतात त्यावेळेस आपल्यालाही प्रसन्नता मिळते शेतीविषयी बोलायला गेलं तर खूप काही आहे परंतु आता मी एवढंच आटोपून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद